हा सण उत्साह साजरे सगळे अगदी उत्साहात साजरे करतो सुरवात आम्ही दिवाळीच्या सणापासून गुढीपाडवा होळी स बारा महिन्याचे बारा सण आम्ही गणपती खूप छान उत्साहात साजरे करतो आणि दिवाळीला तर सगळे स सगळे एकत्र येऊन फराळ बनवायचा चकली चिवडा शेव लाडू करंजी आनारसा बेसनाचा लाडू आणि हे सगळीजण खाण्यात जेवढी मजा आहे एकत्र येऊन खाण्यात जेवढी मजा आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळे सणं खूप अगदी आवडतात गणपतीला पण मोदक वगैरे करायचे दुर्वा एकवीस एकवीस पेंड्या अशा सगळेजण बसून निवडायच्या गौरी गणपती पण स हे पण खूप छान आवडतो साजरा करायला म्हणजे सणाच्या दिवशी आम्ही दिवसभर अगदी त्या देवाचं पण नामस्मरण करतो आज गणपती येणार आहेत आज गौरी येणार आहेत आ पुन्हा होळीच्या दिवशी पण असं सगळे सण अगदी उत्साहामध्ये साजरा करतो आणि लहान मुलांना तर अगदी नवीन कपड्याचं दिवाळीला तर खूपच ॲट्रॅक्शन असते की मला हा घागरा घ्यायचा मला न पंजाबी ड्रेस घ्यायचा कोणी म्हणते मला नेहरू शर्ट घ्यायचा शलवार कमीज घ्यायचा अशी सगळ्याची व्हरायटी वेगवेगळ्या आणि आज्जी आजोबांकडून मिळून घेण्यात मामाकडून मिळून घेण्यात जास्त मुलांना आनंद असतो आणि सुट्ट्या सण आला की सुट्टी येते त्याच्यामुळे मामाच्या गावाला जाऊया हे तर मुलांचं वाक्य अगदी ठरलेलं असतं